नाही पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे बघून मी पुस्तकाला कधीही जोखत नाही कारण माझा अनुभव तसा आहे पूर्वी पुस्तकाचं शीर्षक वाचून मी ते पुस्तक वाचायचं की नाही हे ठरवायचे आणि बरेचदा माझ्या असं लक्षात आलं की शीर्षकावरून जर आतल्या मजकुराची कल्पना येत नसेल तर आपला अंदाज चुकीचा ठरतो एकदा असं झालं होतं माझ्या समोर एक पुस्तक आलं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक होतं इंकाची दरी या नावावरून मला काहीच अर्थबोध झाला नाही आणि त्यामुळे मी ते पुस्तक कधीच वाचलं नाही आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं मला कोणी पूर्वी ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे त्यांनी त्याच्याबद्दलचं मत किंवा समीक्षण माझ्या वाचनात आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी इंकाची दरी हे शीर्षक वाचून हे पुस्तक का ठेवलं असेल मी का वाचलं नाही म्हणून मग मी ते पुस्तक आणलं आणि वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे इतकं सुंदर प्रवासवर्णन आहे एखाद्या प्रदेशाबद्दल आपल्याला इतकी सुंदर माहिती या पुस्तकामधून मिळते आहे त्यामुळं शीर्षकावरून मजकुराचा अंदाज बांधणं आणि शीर्षकावरून ते पुस्तक वाचायचं की नाही हे ठरवणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे मी तेव्हापासून कधीही मुखपृष्ठाकडे बघून किंवा शीर्षकाकडे बघून त्या पुस्तकाला जोखत नाही आणि तसं ठरवतही नाही आणखी एकदा माझा अनुभव असा होता की मी मुखपृष्ठ बघितलं आणि त्या मुखपृष्ठाला मुखपृष्ठ असं होतं की भेगाळलेली जमीन आहे आणि त्या जमिनीवर काही वैद्यकीय शस्त्रं आहेत आणि ते भीषण होतं ते दृश्य जे होतं ते भीषण होतं त्यामुळं मी तो ते पुस्तकात काय असेल त्या लेखकाबद्दल माहिती मी मिळवली नाही किंवा त्या पुस्तकावरची समीक्षणं वाचली नाहीत आणि बऱ्याच दिवसांनी माझ्या जेव्हा समीक्षा त्या पुस्तकावरची वाचनात आली तेव्हा माझ्या असं कळलं की त्या तो एक काव्यसंग्रह आहे आणि त्या काव्यसंग्रहामध्ये शेती शेतीविषयक ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांना आपल्या जगण्यात किती अडथळे येतात आणि त्यांना किती समस्यांना तोंड द्यावं लागतं जमिनीचं म्हणणं काय आहे जमिनीवर आत्ता शेतीमध्ये वेगवेगळ्या रासायनिक खतांचा मारा होतो आहे त्यामुळे त्या जमिनीची जमिनीचा कस कमी होतो आहे आणि ती माती अगदी निकस होते आहे आणि या अशा प्रकारच्या अगदी त्या ज्याचा कस गेला आहे अशा मातीचं मनोगत असलेलं ते काव्यसंग्रह होता आणि सगळ्या शेतीविषयक शेतकऱ्यांच्या मन शेतकऱ्यांचा मनोव्यापार स्पष्ट करणारा तो काव्यसंग्रह होता कल्पना दुधाळे यांचा आणि त्या शि काव्यसंग्रहाचं शीर्षक होतं सीझर कर म्हणतेय माती आणि मी केवळ मुखपृष्ठाकडे बघून ते भीषण वाटलं मला आणि त्यात काहीतरी भीषण असेल असं करून मी ते मजकूर पुस्तक उघडून वाचलंच नाही आणि बरेच दिवस मी त्या पुस्तकापासून वंचित राहिले त्यामुळे मला शेतकऱ्यांचं जीवन त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भावभावना हे जाणून घ्यायला मला बराच उशीर झाला त्यामुळं पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे बघून मी पुस्तकाला कधीही जोखत नाही